शालेय शिक्षणानंतर सर्वच विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात असे नाही त्याची कारणेही वेगवेगळी आहेत तरीही बरेचसे विद्यार्थी आपल्या बुद्धीनुसार व आपल्या आर्थिक परस्थितीनुसार उच्च शिक्षण घेतात त्यातील आपल्या इच्छित शिक्षणापर्यंत अगदी थोडेच विद्यार्थी पोहोचतात शिक्षण झाल्यावर मात्र प्रत्येक विद्यार्थी त्याला आवडेल ती नोकरी किंवा व्यवसाय निवडतात परंतु काहींना मात्र पर्याय नसतो एखाद्याला आपल्या घराण्याचा पिढीजात व्यवसाय चालविण्याशिवाय गत्यंतर नसते तर काहींना नोकरी न मिळाल्यास छोटा व्यवसायही करावा लागतो तेही शक्य नसल्यास प्रसंगी मजुरीही करावी लागते